हॅलो हां बोला बोला बोला काय म्हणत आहे हां अच्छा हां अच्छा हां हो पण मला एक सांगा आधी की ब्रोकरनी सगळी कल्पना दिली आहे ना तुम्हाला रेंटबद्दल डिपॉजिटबद्दल वगैरे अच्छा म्हणजे तिथपासूनच सुरुवात करायची का आपल्या हां हां आत्ता म्हणजे आता ॲक्च्युअली या भागामध्ये भाव आहे पस्तीसपर्यंत पण आता तुमी थर्टी फाय हां पण आता तुम्ही त्याच्या ओळखीच्या आहात म्हणून आपण थोडं कन्सिडर करीन म्हणजे दुसरं कुणी आलं असतं तर मी कदाचित नसतं केलं पण तुम्हाला आता आपण ओळखीच्या आहोत म्हणून तर ते रेंट असेल आणि डिपॉजिट आधीच म्हटलं होतं तसं की मिनिमम वन लॅक आणि ते हां ते अकरा महिने आपण हे करूया आणि मला सांगा की तुम्हाला नंतर पुढे कंटिन्यू करायचं आहे का की म्हणजे काही महिन्यातच हे करायचं आहे ओके हा ओके हां मी तेच म्हटलं की लॉकिंग लॉकिंग पिरियड आपण सहा ठेवूया सहा महिने लॉकिंग पिरियड आणि हो कोणालाही असेल तरी एक महिन्याची नोटीस आधी ह्या म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टी मी सगळ्या सांगते हां तर ते एक असेल त्याच्यानंतर जर का रिन्यू केलं तर टेन पर्सेंट आत्ताच्या भाड्यापेक्षा वाढणार हां तर ते आणि दुसरी गोष्ट की आता तुम्ही हल्ली आता ते घरी येतात ना रजिस्ट्रेशनसाठी ती माणसं ब्रोकर घेऊन येईल हां मग त्याच्या एक ब्रोकर आपला वीटनेस असेल आणि एक तुमच्याबरोबर कोणी असेल तर तो एक वीटनेस होईल असे आपल्याला एक एक वीटनेस लागेल आणि बरोबर आपल्याला म म्हणजे तुम्ही त्या दिवशी जर चेक आणलात डिपॉझिटचा तर तो आपण त्या रजिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये पण ते लिहूया हां हां म्हणजे त्याच्या रजिस्ट्रेशनमध्ये पण ही हॅज गिवन सो यन सो वगैरे डेट चेक नंबर किंवा वाॅटेवर आहे ते आणि बरोबर आधार कार्ड आणि हे पण सगळे डिटेल्स तुमचे घेऊन या सायमल्टेनियसली हां हो ना सायमल्टेनियसली माझ्याकडे आता फाईल ती तयारच आहे ते आमच्या जागेचं मग सोसायटीचं सबलेटिंग चार्जेस म्हणा किंवा जे काय आहे मला नाही ते सबलेटिंग चार्जेस तुम्हालाच आहे पण तरी सांगते की जे काय डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे जागेची ती मी पण सगळी तयार ठेवते हं आणि ते फोटो भेटलो तर ऑन द स्पॉट हो मेंटेनन्स आम्ही भरू पण इलेक्ट्रिक वॉटर चार्जीस जे काय असते ते हो हो हो हो ते ते टेनंटला हो हो बरोबर आहे ते तसं म्हणजे म्हणूनच म्हटलं की तसं काही हे नाहीच आहे आणि आम्हाला म्हणजे आत्ता जागा आम्ही रिन्यूव हे केलेली आहे सगळी रंगरंगोटी वगैरे तर त्यामुळे सगळ्या सोयी त्याच्यात वेल फर्निश्ड आहे फ्लॅट तुम्ही फक्त तुमचं सामान घेऊन या आणि इथे राहायची तयारी करा तर हां मी मग एकदा आपलं हे झालं ना की मग मला आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला पण ते लेटर द्यायला लागेल की असे असे येतील हो न हो न हे सगळं करायचं आहे मग आता कधीही भेटताय तुम्ही त्यासाठी

हां आता बघा दसरा जवळ आला आहे हां चालेल आता बघा दसऱ्याचा मुहूर्त आहे जर तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तर आता मधल्या दोन चार दिवसामध्ये पाहिजे तर तुम्ही मला फक्त एक दिवस आधी सांगा की कधी येताय ते हं आणि तसं झालं की मग आपण करून घेऊया म्हणजे तुम्हाला लगेच चावी दिली की पाहिजे तसं तुम्ही दसऱ्याला तिथे जाऊन काही करायचं असेल एक तस्वीर काही ठेवायची असेल काही असेल तर करता येईल हं अफकोर्स हे डिपेंड्स की तुम्हाला कितपत इमर्जन्सी आहे वगैरे ते मला माहिती नाही पण मी आपलं सुचवते माझ्याकडून आणि हा मुख्य म्हणजे महिना पण चालू होतो आहे ना आणि एक तारीख पण दसरा दोन तारखेला आहे म्हणजे मग ते ह्या महिन्याचं पण हिशोबाला पण ते आपल्याला बरं पडेल नाही का हां तर त्या सगळ्या दृष्टीने मला असं वाटत आहे की आपण हे असं करूया है ना चालेल चला मग कळवा मला तसं फक्त तुम्ही आधी एक दिवस आधी हं बरं बरं भेटूया भेटूया अच्छा बाय बाय बाय